हो मी म्हणजे डान्स क्लास घेतपण असते आणि मला जे स्टेप जमले नाही तर माझ्यापेक्षा जास्त डान्स शिकलेल्या लो म्हणजे डान्स शिकलेले ते आणि तेपण डान्स क्लास घेत असताना त्या लोकांकडे जाते आणि मी पण त्यांचे क्लास डान्सचे क्लास जॉइन करते आणि मग तेच म्हणजे तेच स्टेप मी किंवा त्या म्हणजे तशाचप्रकारे दुसरे स्टेप माझे मी जे डान्स क्लास घेत असते त्यामध्ये जे स्टुडंट आहेत मी त्यांना सांगते आणि माझ्याकडे ते अलीकडच्या मुली पण येतात कशा तर म्हणतात आम्हाला खूप आवड आहे डान्सची आणि मग आम्हाला डान्स आहे तुम्ही आम्हाला शिकवता तर का मग मी म्हटलं हो तर ते म्हणत होते की मला डान्स शिकवा आणि त्यांना मीच शिकवत होते तर ते म्हणत होते की मला डान्स येती पण मला आणखीन स्टेप म्हणजे माझ्या मनानेपण येते आणि आणखीन मला तुमच्याकडून स्टेप पण शिकायच्या आहेत तर चांगल्या चांगल्या त्यांना ते एवढं जमत नव्हते तरी मी त्यांना सांगितले की तुम्ही एक वेळ नाही दोन वेळ नाही त दहा बारा वेळ अशा स्टेप करून बघा ते म्हणजे चांगल्याप्रकारे जमेल आणि तुम्हाला ते स्टेप पूर्णपणे येईन आणि त्या स्टेप म्हणजे त्या स्टेप स्टेप स्टेपला आपण डान्स नाव देऊ शकतो स्टेप बाय स्टेप आपण जर असे केले तर त्याला डान्स म्हटल्या जाईल